हॅलो हां शुबदा मॅम हो हो एकदम छान तुम्ही कशा आहात एकदम घरचं छान व्यवस्थित चाललं आहे हो हो तुम्ही येत आहे का अच्छा

हो हो

अच्छा मग आता हो आमचे पाच दिवसाचे असतात गणपती हो

गणपतीच्या मध्ये डान्स फुगड्या डान्स वगैरे असतात पण आता मग पाच दिवसानंतर आपण मुंबईला फिरायला जाऊया का गणपतीला मुंबईचे गणपती बघूया

हां

तुझी ओळख नाही का तिकडे चालेल मग मी विचार करते विचारते एखादा मी माझ्या भावाला वगैरे तो लालबागला ना हा म्हणून मग ठीक आहे सिद्धिविनायकच्या गणपतीला ठीक आहे तिथे पण गर्दी असते लाईनच लावाय लागेल हां तरीपण पण आता ह्या गणपतींना कसं वर्षाचं एकदा आपण जातो ना लालबागचा राजा वगैरे म्हणा चिंतामणी इकडचे बघायला नाहीतर मग शेवटी आपण अनंतचतुर्थीला वगैरे बघूया हो हो हो

सामाजिक सामाजिक नाही मुलांचेच फक्त काय डान्स गाणी बगैरे असंच आणि मंगळागौरी बायकांची असते मग मंगळागौरीला येणार तुम्ही हो हो हो मग तुमचं नाव देते नाहीतर मग आपण एकदम खेळायला पण बरं पडेल दोघींना चालेल हो हो हो हो काष्टी पातळ चालेल मग मी तसं करते त्यांच्याकडे बुकिंग कर आपल्या मंगळागौरीची चालेल ना हा शेवटी पंधरा दिवस मस्त अंदा अंदाधुंद करूया गणपतीमध्ये चालेल चालेल ओके बाय बाय